मराठीतील रोच रोचक वाक्प्रचार कोणते असं म्हटलं तर सर्वात आधी माझ्या मनात येतो तो म्हणजे वाक्प्रचार म्हणजे स्वप्नभंग होणे किंवा स्वप्न भंगणे म्हणजे ह्याचा अर्थ की जे तुम्ही ज्याची कल्पना केली असेल जे योजलं असेल ते प्रत्यक्षात न उतरणं मला असं वाटतं की हा मला रोचक वाटतो कारण की तो फार खरा आहे आणि सोपा आहे आणि त्याचं नुसतंच म्हणजे कल्पना केलेली असेल तर प्रत्यक्षात ती न उतरणं हे म्हणजे स्वप्नभंग हे दिवसा दिवस स्वप्न असेल किंवा रात्री पडलेलं स्वप्न असेल तरी दोन्हीला तो वाक्प्रचार तितकाच चपखल बसतो कारण आपण रात्री कधी कधी स्वप्न बघतो त्या स्वप्नात बरंच काय काय घडत असतं आणि जेव्हा आपल्याला जाग येते जेव्हा तेव्हा ते स्वप्नभंग होतं आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे स्वप्न होतं आणि हे प्रत्यक्षात उतरणार नाही आहे आणि जेव्हा आपण दिवसा एखादं स्वप्न बघतो किंवा आपण त्याच्यासाठी कष्ट करतो आणि मग ते स्वप्न आपल्याला सत्यात उतरवता येत नाही काही कारणाने आपले कष्ट कमी पडतात म्हणून नशीब म्हणून किंवा बाहेरच्या काही परिस्थिती त्याला म्हणजे हे असतात कारणिभूत असतात म्हणून तर तेव्हा सुद्धा तो जो स्वप्नभंग जो होतो तो खरोखरच असा म्हणजे आपण एक ती प्रतिमा जी आपल्या मनात तयार केलेली होती त्याला संपूर्णपणे एक तडा गेला तर आपल्याला कसं वाटेल तसं त्यामुळे मला असं वाटतं की हा वाक्प्रचार की स्वप्नभंग होणे किंवा स्वप्न भंगणे हा मला म्हणून अतिशय रोचक वाटतो साधा आहे सोपा आहे समजायला नाहीतर काही काही वाक्प्रचारांचे आपल्याला अर्थ कळत नाहीत किंवा आपल्याला त्याचं मूळ कळत नाही कोणीतरी समजावून सांगितल्याशिवाय आपल्याला त्याचा लक्षात येत नाही काय अर्थ असेल किंवा आपल्याला तो कधी वापरण्याची वेळही येत नाही पण स्वप्नभंग हा मला वाटतं सगळ्यांचाच आपल्यापैकी होतो त्यामुळे मला हा वाक्प्रचार खूप आवडतो आणि खूपदा तो वापरलाही जातो तो लहान मोठ्या सगळ्यांना अप्लाय होतो सगळ्यांना म्हणजे त्याचा अनुभवही येतो म्हणून मला असं वाटतं की तो मला वाक्प्रचार फार रोचक वाटतो